हॅलो फ्रेंच चायनीज कॉर्नर नमस्कार सर मला चायनीजमध्ये एक प्लेट लॉलीपॉप एक फ्राईड राईस त्याच्यानंतर एक मंचाव सूप हां आणि मला एक मिंठ हां आम्ही सांगतो तुम्हाला आणि एक चिली हां ड्रायमध्ये चिली हां एक हो बरं ह्या गोष्टी मला जरा पाठवून द्याल हां बरं ठीक आहे बरं चालेल हां बरं त्याच्यासोबत आणि एक थम्सअपची बॉटल पाठवा अर्धा लिटर हां चालेल पत्ता पत्ता लिहून घ्या विश्वराज विकास सावंत मुक्काम पोस्ट तरंदळे घर नंबर पाचशे ऐंशी

हो आणि बिल किती होईल नऊशे तीस बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल जे डिलेवर करायला येतील त्यांच्याजवळ मी देईन हो सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू